हॅलो हां सचिन ड्रायविंग स्कूल का

तुमच्या क्लासचं टायमिंग काय आहे

ओके मला दोन्ही पण म्हणजे टू व्हिलर आणि फोर व्हिलर दोन्हीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे तर आपल्या फीचं कसं काय आहे हां हां टू व्हिलरची किती होते म्हणजे फी आणि फोर व्हिलरचीही फीच

ओके ओके आणि मग आपण टायमिंग स्लॉट आपल्या मर्जीनुसार घेऊ शकतो ना आणि आपल्याकडे लेडी ट्रेनर आहेत ना कारण मला लेडी ट्रेनरच हवे आहेत ठीक आहे आणि मग आपलं ट्रेनिंग किती दिवसात होतं कम्प्लिट

आणि तुमच्याकडनं लायसेन्स काढून मिळते का हां आणि मग लायसेन्सची फी फीमध्येच येते ना दो हे सगळं लायसन्स म्हणजे एक्सट्रा फी कारण पैसे नाही ना भरावे लागत हां मग मी उद्यापासून जॉईन करते

मी सांग मग मी तुम्हाला सकाळी दहा वाजता येऊन भेटते मग पुढे आपण जे काय असेल ते करूयात अच्छा धन्यवाद